खेळांनून्न स्वप्न असलेले खेळ खेळताना तर स्वप्न आहे त्या भागातील मुख्य खेळ म्हणजे द क्रिकेट हां क्रिकेट सगळ्यांचा आवडताचा खेळ आहे म्हणजे भारतात असलेला सगळ्यात प्रसिद्ध खेळ झालेला म्हणजे काही काळातच त्यांनी प्रसिद्धी घेतलेली म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट तो आपल्याला इंग्लिश लोकांनी शिकवला ते खेळला आणि आता असा क्रेझ झालेला आहे त्याचा की प्रत्येक मुलाला क्रिकेट आहे आता क्रिकेट खेळताना प्रत्येकाचं स्वप्न असते पण ते कद कधी कधी कोणाचं साकार नाही होत कारण तर पैशाचे खूप सारे प्रॉब्लम कोणी बाहेरगावी राहते आणि इथं येणं सहा सहा हजार रुपयाची किट घेणं आणि तिथं खेळणं तद् अ नेट प्रॅक्टिस करणं आणि कोर्स सरांचे पैसे देणं हे प्रत्येकाचं स्वप्न क्रिकेट खेळणं असते पण प्रत्येकजण पैसे एवढे अॅफोर्ड नाही करू शकत आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची महंगाई आणि प्रत्येक त्याची किट सगळं महाग असते साधी जर त्यांची बॅट घ्यायची असली तर आपल्याला तीन हजार रुपये खर्च करावं लागते त्यांचा जर पॅड घ्यायचा असला तर तो तो किती हजाराचा होऊन जाते आणि अधिक सारे गेम आहेत असे कबड्डी सारे गेम आहेत ते पण गेम आहेत पण त्यांचंही स्वप्न असते पण त्यासाठी जसं डिस्ट्रीक्ट लेवलपण खेळा लागते आणि साधे सामनेही खेळ लागतात त्यानंतर डिस्ट्रीक्ट लेवलमध्ये सिलेक्शन नाही होत काही जणांचं शिलेक्शन झाल्यावर ते स्टेटमध्ये खेळतात आणि स्टेटमध्ये सिलेक्शन नाही होत तर मग त्यामुळे त्यांचं स्वप्न असंच राहते आणि ते प्रयत्न करत आहेत प्रयत्न सर्वजण करतात पण ते कधी कधी सक्सेस नाही होत काही जणांचे सक्सेस नाही होत आणि काही प्रॉब्लम त्यांच्यात आर्थिक अडचणींमुळे आहेत तर खूप सारे प्रॉब्लम येतात आणि ते त्यांच्या आर्थिक गरजे ते त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण न झाल्यामुळे काही तसेच मागं राहून जातात आणि ज्यांचे आर्थिक गरजाही पूर्ण आहेत पण ते तेवढे त्यावेळेस पोटेन्शिअल एनर्जी नाही दाखवत आणि त्यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही होत